हॅलो हा सर तुमचा कॉल आला होता ऋषी स्टुडिओमधून बोलतो आहे कुठे करायची काही समजेल का त्याचं त्याबद्दल लोकेशन वगैरे बर बर त्यासाठी मी तुम्हाला पॅकेज सांगून देतो म्हणजे तुम्हाला लग्नाचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे का फक्त प्री वेडिंग करायची प्री वेडिंगला तुम्हाला तीस हजार रुपये लागतील बघा तीस तीस त्यामध्ये सर्व प्री वेडिंगचे शूट्स वगैरे फोटो वगैरे न तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असले एकदा स्टुडिओवरती येऊन भेट देन लागेल तुम्हाला आपलं लोकेशन संभाजीनगरमध्ये कोथरूड रोडवरती रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या बाजूला टी वी सेंटर हां ते बघून घेऊ ना आपण तुम्ही आपलं स्टुडिओला एकदा भेट द्या कधी देसाल भेट एकदा टाईम कधी मिळेल तुम्हाला उद्या बघा एक शूट आहे तुम्ही परवा या बघा हां हां क शूट कुठं करायचं म्हणाले बर बर चालतं ना म्हणजे तिकडं जायला चार्जेस वगैरे ते सगळे तुमचे राहील बर का हा हा टीम वगैरे सगळं राहीन आमचं त्यामध्ये चार्जेस थोडे कमी जास्त करून घेऊ आपण

का काय म्हणाले सर बर बर चालतं मग घ्या एक तुम्ही किती देसाल सांगा एकदा म्हणजे नाही बावीस नाही पण पंचवीस हजारापर्यंत करून घेऊ आपण चालतं चालतं